हो आमच्या येथे मुख्यत्वे काहीप्रसिद्ध ठिकाणं आहेत जसे की न्यू पॅलेस आहे रंकाळा आहे तसेच ज्योतिबाचं मंदिर आहे परत पन्हाळगड आहे परत आदमापूर जे बाळूमामांचं देवस्थान आहे ते देखील आपण येेते पाहू शकतो कन्हेरी मठ आहे खूप विविधतेने आपण आमचं कोल्हापूर पाहू शकतो येथे छान पद्धतीने आपल्याला तांबडा पांढरा रस्सा मटन चिकन छान पद्धतीचं आपल्याला खायला भेटतं तसेच को्हापुरी मिसळ आपल्याला छान पद्धतीने सर्व केली जाते त्यामध्ये वाडा मिसळ ही खूप जास्त फेमस आहे जी आपल्याला राजारामपुरीत खायला भेटते तसेच येथे छान पद्धतीचे दक्षिणात्य